हॅलो कशा आहात तुम्ही ठीक आहे ना तर तुम्हाला मी डाएट सांगते मी तुम्हाला ठीक आहे काही तुम्हाला म्हणजे असं त्रास आहे हातपाय दुखणं वगैरे लवकर थकवा येतो अजून काही बीमारी वगैरे असं काही शुगर बी पीचं काही असं प्रमाण अच्छा थायराइड आहे का तुम्हाला ओक्के ओक्के तर ठीक आहे ना तुम्हा मोसंबी माहीत आहे तुम्हाला मोसंबी मोसंबीचे तुम्ही कसं सकाळी अनुशापोटी ना तुम्ही एक ग्लास अगर मोसंबीच्या ज्यूस घ्याल ना तुमच्या बॉडीला जर जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला थायराइड आहे ठीक आहे त्याच्यावर पण हे इफेक्ट देतो जे तुम्हाला थकवा येतो मोसंबीच्या प्रमाण असं असते जे बॉडीचे जे कनेक्टिव्हिटी राहते ना मतलब म्हणू शकतो त्याला जे कमतरता असते त्याला ते एक बढावा देते बॉडीमधले तुमची एज काय अच्छा सिक्सट वन तुमच्यासाठी मी तुम्हाला एक सांगणार आहे वेज जेवढे जास्त तुम्ही जे ग्रीन मतलब जे हरी सब्जी जे म्हणतो ना आपण तर ते तुम्ही त्यांचा घ्या हां जैसे पालक पालक वगैरे आहे ठीक आहे पालक वगैरे ते आणि चिकन ज्यूस जे असते ॲपल ज्यूस जे असते माहीत आहे तुम्हाला हां त्याचे सेवन जास्तीत जास्त करा तुम्ही ते पण अनुशापोटी अगर तुम्ही कराल ना तर काय होते जी तुमची जी भूक असते ठीक आहे तुमचं जेवण पण जास्त होत नसेल आज बरोबर

बरोबर मला पालकची भाजी आणि जेव्हा आपण डाळ वाटायला काढतो ना त्याचे डाळीचे जो पाणी असते ना ते एक वाटी जरी तुम्ही पिले डाळीचं पाणी पिल्या ना जे तुमचं जे दुखणं आहे ना हातपायचं ते तुम्हाला नाही होणार हां आणि केळं वगैरे असणार तर ते तुम्ही ते तुम्ही खात जा अगर जेवढे जास्त तुम्ही हे सगळं खाऊ शक खा तुम्ही ठीक आहे आणि नेक्स्ट टाइम या ठीक आहे आणि काय झालं तर असं सांगा मला ठीक आहे